स्पीक आऊट द फॉलोईंग नेम्स ऑफ व्हेईकल्स वॉक्सवॅगन स्ट्रेवलेट फोर्ड प्रॉप मारुती सुजुकी टाटा पंच टाटा हॅरिया टाटा सफारी टेयोटा फॉर्च्युनर टेयोटा इनोवा मारुती सेलेरियो मारुती ग्रँड विटारा किया सेलटॉस ह्युंडाई क्रेटा ह्युंडाई व्हेन्यू वॉक्सवॅगन टायगन ह्युंडाई ईयॉन ह्युंडाई आय ट्वेंटी ह्युंडाई ग्रँड आय ट्वेंटी हां